एखाद्याला चित्रकला जर नुकतीच सुरू करायची असेल तर मला वाटतं की त्याने आधी ऑनलाईन किंवा एखाद्या गुरूकडून थोडे बेसिक धडे घ्यावे जसं कि म्हणजे डोळे कसे काढावे नाक कसं काढावं आता डोळे काढताना पण आपण ते नॅचरली एखाद्या व्यक्तीकडे बघतो जसं हसताना डोळे थोडेसे मोठे असतात सॉरी हसताना डोळे थोडे छोटे होतात तोंड असं एकदम हे होतं म्हजे दात कधी कधी प्रत्येकाची हसायची स्टाईल वेगळी असते किंवा रागावलं की डोळे आपले बुबुळ जे आहेत ते वेगळ्या दिशे वरच्या दिशेला जातात नाक थोडसं हे दिसतं म्हणजे प्रत्येक आपला जो भाव असतो तो भाव आपल्या डोळ्याद्वारे दिसतो तर डोळे काढणं म मेन आहे तर डोळे कसे काढावे ते स्वत अभ्यासपण करावा लागतो की प्रत्येक व्यक्तीला बघून की हसताना डोळा डोळे कसे आहेत रडताना थोडे बारीक होतात किंवा द् मोठ्याने जास्तच आनंद झाला तर डोळे वेगळे दिसतील रागावलेले असताना डोळे वेगळे दिसतील नाक वेगळं दिसेल तोंड वेगळं दिसेल तर ह्या सगळ्या स्टाईल समजून घेणं त्यानंतर त्या व्यक्तीला कोणत्या टेक्निकमध्ये आवड आहे ते एकदा बघायला लागेल जर त्याला कलर कॉम्बिनेशन्स आवडत असतील तर कलरमध्ये जाऊ शकतो कलरमध्येपण वॉटर कलर आहे किंवा आपलं पेस्टल कलर्स आहेत ॲक्र्यालिक कलर्स आहेत कोणत्या कलर त्याला आवडतील हळूहळू सराव करायचा आणि त्यानंतर त्याने एक जे वेगवेगळ्या टेक्निकचा सराव करून घ्यावा आणि ज्याच्यामध्ये त्याला ज्याच्यात जास्त रुची वाटते आहे ते टेक्निक त्याने आत्मसात करावी